मी काही दिवसांपूर्वी व्ही आय पी कंपनीची ट्रॉली बॅग घेतली एक तर तिचे जे वेल्स आहेत ते बिलकुल म्हणजे स्मूथ नाही आहेत म्हणजे प्लास्टीकचे आहेत कधीही तुटतील असं वाटतं त्याच्यानंतर त्याचा जो हँडरॉड आहे काय म्हणू आपण त्याला ते हाताने ओढायचं आणि हे करायचं असतं त्याची क्वालिटी पण भरपूर खराब आहे म्हणजे असं वाटतं की वजन जर टाकलं तर कधीही तुटेल कंपार्टमेंट्स दोन दिलेत पण ते एवढे चांगले नाहीत त्याच्या ज्या चैनी दिलेल्या आहेत चैनी पण काही खास नाही आहेत मध्ये मध्ये अटकतात चालू बंद करताना आणि पॉकेटस वगैरे पण काही दिलेले नाही आहेत तर ही जी बॅग आहे ती मला बिलकुल आवडलेली नाही आहे